भारतात हवामान खूपच विविध आहे आणि देशाच्या भौगोलिक विस्तारामुळे हे हवामान प्रत्येक भागात वेगळे असतात भारत हा मोठा देश असल्यामुळे त्याच्या उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम भागामध्ये हवामानातील फरक स्पष्ट जाणवतो भारतातील हवामान मुख्य चार ऋतूमध्ये विभागला जातो उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि वसंत ऋतू आणि प्रत्येक भागात ह्या ऋतूचे तीव्रता विशिष्ट भित्र असतात जसं की उत्तर भारतातले हवामानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजेच तीव्र हिवाळा आणि उनिष्ट उन्हाळा हिमालय पर्वतामुळे उत्तर भारतात थंडी खूप जास्त असते उधानपरे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येते हिवाळ्यात तापमान खूप खाली जातात आणि बर्फवृष्टी होते हे बर्फाळा असतो शितल वाऱ्यामुळे ह्या भागात हिवाळा खूप कडक असतो उन्हाळ्यात मात्र उत्तरेकडे मैदान भागतात विशिष्ट दिल्ली राजस्थान पंजाब आणि हरियाणा इथे तपमान फोर्टी फायू डिग्री सेल्शिअसपर्यंत पोहोचू शकतो राजस्थानातील वाळवंट भागात उन्हाळा असतो गरम असतो तिथे पाऊसही कमी पडतो दक्षिण भागात जसं की तीव्र उन्हाळा असतो बर् वृष्ट उन्हाळा जाणवतो पण तेवद नाही केरळ तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश ह्या राज्यामध्ये हवामान असतो जास्त उन्हाळा उष्ण असलं तरीही सहसा तापमान फार वाढत नाही केरळ आणि तमिळनाडूमध्ये पावसाचा भरपूर पाऊस पडतो वैशिष्ट्य केरळमध्ये मान्सूनचा आगमन पहिल्यांदा होतो दक्षिण भारताच्या केंद्र प्रदेशात सगळी हवामा हवामानामुळे आर्द्रता अधिक असते तसंच पूर्व भारत वैशिष्ट्य म्हणजेच पश्चिम बंगाल बिहार ओडिसा भारतातील राज्यामध्ये हवामान विविद्धालय भा भरलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये कोलकत्ता इथे उनिष्ठ आणि लम्मान हवामान असतो तर मेघालय मणिपूर आणि इतर राज्यामध्ये पावसाचा प्रमाण खूप जास्त असतो मेघालयातील मेशिनियर हे जगातील सर्वात जास्त पावसाळा ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे पावसात ह्या भागात सतत पाऊस पडतो आणि हवामान आधून भरलेला असतो पश्चिम भागाकडे म्हणजे जसे महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि गोवा ह्या राज्याचा समावेश होतो महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये उन्हाळा उनिष्ट असतो तर पावसाळा मुसळधार पाऊस पडतो जसं की मुंबई पावसाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होते गोव्यात सागरी किनारा हवामान असल्यामुळे उष्णता आणि आर्द्रता जाणवते राजस्थानमध्ये हवामान शुष्क असतो आणि तिथे पावसाची कमतरता असते थरचा वाळवंट या भागात उन्हाळ्यात तापमान खूप वाढतो आणि हिवाळ्यात मात्र रात्री थंडी जाणवते मध्य भारत म्हणजे जसे की मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्याचा समावेश होतो ह्या भागात हवामान मिश्र आहे उन्हाळ्यात तापमान जास्त असतं तर पावसात मध्यम ते जोरदार पाऊस पडतो हिवाळ्यात मात्र या भागात थंडी जाणवते पण उत्तर भारतकडे तरी व्यवस नसतो भारतातील हवामानातील विविधता मान्सूनची मोठी वाट आहे मान्सून भारतातील पावसासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्याचा प्रभाव देशभर पडतो दक्षिण पश्चिम मान्सून जून महिन्यात केरळमध्ये प्रवेश करतो आणि नंतर ह्या तो देशाच्या इतर भागामध्ये पसरतो ह्या मान्सूनमुळे भारतातील सर्वांचे प्रमाण ठरते आणि शेतीसाठी पाणीपुरवठा होतो मान्सून नसल्याने काही भागात पानीपटाची समस्या निर्माण होते जसे की राजस्थान आणि गुजरात काही भागामध्ये म्हणून भारतात हवामान ही खूपच बदलणारी आणि विविद्धाने भरलेले आहे देशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळे ऋतू अनुभवले मिळतात आणि हे हवामान त्या भागातील जीवनशैली शेती आणि अन्नावरती मोठ्या परिणाम करत